हॅलो विशाल हां मिलीन बोलतो आहे अरे तू परवा विचारत होतास ना की लॉनची काळजी कशी घ्यायची तर माझ्याकडे ती लॉन आहे ना आमच्या बागेत तर त्यासाठी मी काय केलेलं आहे आजूबाजूने मी खड्डे करून ठेवलेले आहेत की त्याच्यामध्ये काय होतं की आपण ज्यावेेळेस लॉनला पाणी देतो ना ते पाणी लॉनमध्ये ल एक्स्ट्रा पाणी त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसतं आ आणि त्यानंतर काय होतं की ते परत दिवसभर ते त्याला लॉनमध्ये पाणी ते शोषून घेतं लॉन आणि जर त्याच्यावर जरा किडे वगैरे होत असतील किंवा काय होत असेल तर आपली जरा कीटकनाशक आणून वगैरे फवारायचं आणि जर गवत काय करायचं आता कापायचं नाही सध्या जेवढं गवत मोठं होईल तेवढं होऊ दे त्याला आपण पाणी द्यायचं पाणी दिले की ते काय होतं गवत वाढलेलं असतं त्याच्यामुळं पाणी त्याच्यावर राहतं आणि त्याच्यानं स्वतःचं पाणी स्वतः घेत राहतं थोडं थोडं थोडं थोडं ते वर पडलेलं त्याच्यामुळं काय करायचं की पाणी आपण थोडंसं कमी द्यायचं आजकाल काय आहे की उष्णता खूप वाढली आहे तुम्ही कितीही पाणी दिले किती बाष्पीभवन होऊन वर जातं त्यामुळं आपण काय करायचं गवताला आत्ता कापणी करायचीच नाही आणि बाईचं बघा ठिबक पद्धतीनं काही करता येतं का स्प्रिंकलर टाईप वगैरे लावून जमत असेल तर करायचं आपल्यात नळाला पाईप लावून ते पण सोप्पं आहे काय जास्त काय त्याला खर्च नाही आहे काही नाही आहे एक दोन स्प्रिंकलरचे पाईप्स आणले तर काम तुझं होऊन जाईल ठीक आहे बघ अशा तऱ्हेने काळजी घे मग तू ठीक आहे ओक्के